मी मराठी असल्याचा माझी मायबोली मराठी असल्याचा मला नक्कीच अभिमान आहे मराठी ही अद्भुत भाषा आहे की यातील प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य वाखाणण्यासारखं आहे मराठी भाषा इतकी प्रगल्भ आहे की तिचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे मराठी भाषेत प्रचंड साहित्य आहे अभंग कविता लेख नाटकं कादंबऱ्या आणि हे सगळं साहित्य अलौकिक आहे महाराष्ट्रात तर संतांची मांदियाळी आहे अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा ज्ञानेश्वरांनी मागितलेले पसायदान या पसायदानात किती गर्भित अर्थ आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत रामदास संत जनाबाई किती संतांची नावं घेऊ आणि संत रामदासांच्या मनाच्या श्लोकाबद्दल तर काय काय बोलू मी यांनी जो साहित्याचा ठेवा आपल्याला दिलेला आहे शब्दसंपत्ती दिली आहे ती अवर्णनीय आहे एकएका शब्दात गहन अर्थ भरलेला आहे तो उलगडून सांगणंही फार कठीण आहे सुरेश भटांची लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी ही अत्यंत प्रिय कविता आहे मराठीत कित्येक कवी लेखक सगळेच म्हणायला हरकत नाही सगळेच प्रिय आहेत सगळेच आवडीचे आहेत मनाला आनंद देणारे शब्द मला खूप आवडतात मन प्रसन्न करणारे किंवा आपुलकीचे शब्दही खूप आवडतात असे हे शब्द ऐकले की मनाची मरगळ कुठल्या कुठे निघून जाते मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की त्यातल्या म्हणी जर तुम्ही बघितल्यात ना त्यात एका वाक्यात केवढा तरी अर्थ दडलेला असतो आपण उदाहरणादाखल एक म्हण घेऊया पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही मला तुमच्या प्रोजेक्टमध्ये भाग घ्यायला जरा कठीण वाटत होतं पण मी घेतली आहे ना उडी आणि जमलं सगळं मला मराठीत कविता तर इतक्या अप्रतिम आहेत की किती वाचू किती बोलू असं होऊन जातं सावरकरांची एक कविता आहे सागरा प्राण तळमळला त्यात अ एक ओळ आहे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला एकाच ओळीत केवढा अर्थ भरलेला आहे अशी कित्येक उदाहरणे देता येतील पुलंबद्दल तर काय काय बोलू विनोदनिर्मिती करणारे शब्द मला खूप आवडतात मराठीत एका शब्दाचे अनेक हर्थ अर्थ हे वैशिष्ट्य आहे किती तरी म्हणी वा वाकप्रचार याला तर तोडच नाही माझा आग्रह आहे की प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला मातृभाषेत शिश शिक्षण घ्यायला प्रवृत्त केले पाहिजे माझी मराठी माझी मराठी माझी मायमराठी